मराठी भाषेने प्रदेशातील वेगवेगळ्या भाषांच्या विकासावरती खरंच खूप मोठा परिणाम केलेला आहे असं दिसून येतं कारण महाराष्ट्राच्या आजूबाजूला ते जे आपले राज्य आहेत त्यांच्यामध्ये जी प्रादेशिक भाषा बोलली जाते तर त्या ठिकाणी सुद्धा मराठीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो जसं की आपण सांगू शकतो सांगली कोल्हापूर या भागामध्ये कर्नाटकी बोलली जाते बऱ्याच ठिकाणी पण त्यात त्या कर्नाटकीमध्ये सुद्धा काही प्रमाणात मराठी शब्द वापरले जातात किंवा एखादा स्पेसिफिक जे कास्टचे लोक आहेत त्यांची भाषा काही प्रमाणात मराठीमुळे बदललेली आहे आता जाणून येतं आणि याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आपण बेळगावच घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये मराठी भाषिक अत्यंत मोठ्या प्रमाणात आहेत अगदी सारखी स्थिती आहे गुजरात गुजरातच्या बाँड्रीवरती की ज्या ठिकाणी नंदुरबार असे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा मराठीचा प्रभाव इतर भाषांवरती दिसून येतो आपल्याला अगदी त्याचप्रमाणे आपण जर मध्य प्रदेश किंवा अगदी इकडं आंध्र प्रदेश या बाजूला जरी बघितलं तरी मराठी भाषेचे वेगवेगळ्या पद्धतीने तेथील प्रादेशिक भाषा आहे त्याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो खरंतर मराठी भाषा जे लोक बोलतात त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या भाषांचा वापर केला जातो जसं की हिंदी असेल उर्दू असेल काही ठिकाणी कर्नाटकी असेल म्हणजे कन्नड लँग्वेज आपली

आणि या भाषांमधून कुठेतरी मराठी भाषेमध्ये सुद्धा याचा परिणाम दिसून येतो आपल्याला आणि वेगवेगळ्या भाषांच्या मिश्रणामधून एक नवीन भाषा तयार होते आणि मला वाटतं की प्रत्येक भाषेचं एक काम आहे की मा जी प्रत्येक माणसाला अगदी व्यवस्थित बोलता यावी प्रत्येकाला समजावी आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उपयोग करत राहावा यासाठी मराठी भाषा सोबतच इतर भाषांची सुद्धा एक डेव्हलपमेंट होते आहे असं आपण म्हणू शकतो मराठी साहित्यिक असतील मराठी लेखक असतील मराठी कवी कवयित्री असतील यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक इतर भाषांवरती सुद्धा मराठी भाषेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो